अहो माझं माझ्या बहिणीचं लग्न आहे आपल्याला तिथे जायचं आहे तर आपण काय कशी तयारी करायची तुम्ही काही बोलतच नाहीआ आता जवळच आहे लग्न त्यासाठी आपल्याला कपडे वगैरे घ्यावं लागतील तिला काही गिफ्ट घ्यावं लागेल तर काय म्हणजे बजेट काय आहे काय म्हणजे तर हो म्हणजे आपल्याला तिला चांगलंच गिफ्ट द्यावं लागेल न आणि चार दिवसाचा कार्यक्रम आहे तर त्यानुसार कार्यक्रमानुसार आपल्याला कपडे घ्या हं आपल्याला कपडे घ्यावं लागतील चार दिवसासाठी वेगवेगळे त्यांना आहेर करावा लागेल तिला गिफ्ट द्यावं लागेल चांगलंच तर त्यानुसार आता सांगा काय करायचं तर म्हणजे गिफ्ट आपण गिफ्ट आपण कमीत कमी पंधरा वीस हजारापर्यंत आपण तिला गिफ्ट देऊया आयटम मग बघू आता आयटम बघू एकदा आपण एक आपला एक सिलेक्ट करून घेतलं की इतक्यापर्यंत द्यायचं आहे तर त्याच्यात आयटम मग नंतर निवडू आणि म्हणजे वीस पंचवीस हजार गिफ्टसाठी ठेवा आणि कपड्यांसाठी आपल्या सर्वांच्या मुलांसाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी अरे आपल्या आपल्या मुलांना आपल्या मुलांना चार दिवसासाठी वेगवेगळे कपडे घ्यावे लागतील मला साड्या तुम्हाला कपडे त्यांना अहेर एण्याजाण्याचं तिकीट बुक करावं लागेल हे सर्व आहेत तर ते आता तिचं लग्न असलं तर एवढं तर ओव्हर बजेट आता करावंच लागेल ना थोडं तर आपल्याला ठीक आहे